करोना काळामध्ये कुठे येणे कुठे जाणे सगळं काही बंद होतं आणि कोणासोबत गप्पा गोष्टी करणे पर्यटन वस्तूकडे जाणे फिरायला जाणे सगळं काही बंद होतं त्याच्यामुळे आपण कुठे जात नव्हतो येत नव्हतो गप्पा गोष्टी करत नव्हतो कोणाला असं वाटायचं जं की अरे बाबा त्यांच्याकडे गेल्याने काही होईल काय यांच्याकडे गे गेल्याने काही होईल का तर ते खूप दूर दूर रहायचे आणि ते काळजी पण करावीच लागत होती ना कारण आपल्याला त्याच्या जर आपण एकत्र आलो की आपल्याला पण होऊ शकते काही त्याच्यामुळे आपण खूप आपली काळजी घेत होतो लोकं घरात एकटेच बोअर होत होते त्याच्यामुळे काही सुविधाच नव्हती